गेली चाळीस वर्ष मी स्वतःच बायोगॅस वापरतो आहे चाळीस वर्षात एखदाही त्यात खंड पडलेला नाही त्यासाठी आमच्याकडे देशी गाई आहेत त्यांच्या एका गाईच्या शेणावर सुद्धा हा गॅस आम्हाला भरपूर चालतो भरपूर वेळ मिळतो आणि आमच्या देशी गाईंच्या शेणात मिथेन वायूचं प्रमाण जास्त आहे असं म्हणतात मला त्याबद्दल नक्की माहित नाही आणि खूप आम्ही प्लॅन्स पाहिलेले पण आहेत लोकांना तयार करायला लावलेले आहेत की बाबा तुम्ही गोबर गॅस वापरा तुमच्याकडे जनावरं आहेत जागा आहे तर तुम्ही हे बायोगॅस प्लॅन्स हे वापरले पाहिजेत त्यामुळं शेण नुसतं उघड्यावर टाकत त्यातून निघणारा जो मिथेन वायू आहे त्याचा आपल्या आरोग्याला त्रास होतो त्याच्याऐवजी जर तुम्ही तो इंधन म्हणून वापरलात तर तुमचा पैसे तुम्हाला म्हणजे सिलेंडरचे वगैरे पैसे वाचणार आहे धूर नाही काही नाही आणि हा गॅसच असं वैशिष्ट्य आहे की हा धोकादायक नाही ह्यानं धोका काहीही होत नाही स्फोट त्याचा होत नाही फार तर जळून जाईल पण तुम्हाला काही त्रास देणार नाही तो जर नुसत्या शेणाचा ढिगावरून जो निघणार आहे तो मात्र तुम्हाला कदाचित थोडा बहुत त्रास देऊ शकेल हे लक्षात घ्या म्हणून बायोगॅस करणं हे अगदी ज्यांच्याकडं जागा कमी आहे समजा कमी जागा आहे पण त्यांना करायचा आहे किंवा त्यांना छोटं करायचं आहे ज्यांच्याकडं जनावर नाहीत असे लोक बायोगॅसचा प्लँट तयार करू शकतात त्यासाठी घरातलं अन्न जे तुम्ही किचन वेस्ट म्हणतो आपण स्वयपाकघरातलं भाजी देठं विठं जे आपण गटारात टाकतो आणि घुशी आमंत्रण देतो त्याच्याऐवजी त्याच्यात जर दोन प्लॅस्टिकच्या टाक्या वगैरे घेऊन त्याच्यामध्ये गॅस तयार करता येतो आणि तो तुम्हाला एका कुटुंबाला साधारण एक हजार लिटरची एक टाकी आणि साडेसातशेची एक टाकी यापासून तुम्हाला उत्तम असा गॅस तयार करता येतो हे आम्ही प्लांट बरेच तयार करून दिलेले आहेत लोकांना चाललेले आहेत किमान त्यांचं वर्षातले चार सिलेंडर तरी कमी होत आहेत आणि लोक समाधानी आहेत आणि घरातला कचरा टाकायचं कारण नाही त्यामुळे घुशी होत नाहीत कुठेतरी आपलं टाकायचं खरखट्या घटारात किंवा रस्त्यावर आणि मग त्यामुळं घुशी येतात आणि आपल्यालाच त्रास देतात या सगळ्या गोष्टीचाही लोकांनी विचार करायला पाहिजे ग ग्यास आपण करू शकतो आमचा गॅस आता एकदम चाललेला आहे तीन घनमीटरचा आहे आम्ही अकरा जण माणसं आहोत आम्हाला अखंड तो पुरतो आहे त्यामुळं लोकांनी करावा त्यांना त्याचा उपयोग चांगला होईल